नर्तक बरेच चित्रपटामधून किंवा नाटकामधून किंवा तमाशामधून हे त्यांचं नृत्र नृत्य सादर करीत असतात परंतु काही काही कलाकारांना त्यांचं नृत्य सादर करत असताना काही संकटे सुद्धा येत असतात बऱ्याच वेळा त्यांचे संकट म्हणजे काही वेळा त्यांच्या पायाला लागणं किंवा च् नाचता नाचता पडणं अशा जर त्यांची संकट आली तर त्याच्यावरती मार्ग काढून सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात तेव्हा या अशा कलाकारांना साथ देऊन त्यांना संघर्ष ते करतच असतात पण त्यांना साथ देणं आपली सुद्धा ही हे आहे मदत करावी त्यांना की बाबा चांगल्या पद्धतीनं तुम्ही नाचताय आणि चांगले तुम्हाला ते यश मिळेल असं जे आपल्याला बोलता येईल ते त्यांच्याबद्दल कधीही चांगले बोलावे आणि कमीत कमी समजा जर त्यांना चान्स जरी नाही मिळाला नाचण्याचा तरी पण लोकांनी बोलल्यामुळं समाधान तरी वाटू शकतं एवढी तरी त्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकते त्यामुळं त्यांना आपण समाजानं प्रेरणा देणं हे गरजच आहे तरच कुठेतरी समजा तमाशामध्ये नाचणारीन असेल तर तिला न हिणवता तिला नाव न ठेवता खूप चांगले नाचते अशा पद्धतीनंच आपण त्यांना बोललं पाहिजे तिची विटंबनाणा करता कामाच नये ही समाजाला त्यांची सुद्धा गरज आहे कारण त्यांचे एवढं उत्कृष्ट छान डोळ्याची पारणं फिटतील अशा पद्धतीने नाचणारी लोक आहेत अशा लोकांना समाजाची साथ असणं गरजेचं आहे आणि त्यांना बऱ्याच वेळा समाजाला सामोरे जावं लागतं काय काही ठिकाणी तमाशामध्ये काही पाटील असतात काय आता पूर्वीच्या काळामध्ये पाटिलकी असणारे म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे श्रीमंत लोक आहे ते लोक त्यांना म्हणजे खूपच त्रास द्यायचे जसे त्यांच्या हक्काचे नाचणारीन आहे असे संबोधून त्यांच्यावरती हे करायचे आघात करायचे त्यामुळे तशा संकटातून सुद्धा न मार्ग काढून अशा नृत्यकना तमाशातल्या पुढे आल्या जसं की विठाबाई भाऊ मांग यांनी खूपच तमाशामध्ये गाजवलं आजही त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे तेव्हा अशा कलाकारांना साथ देणं हे समाजाचं कर्तव्यच आहे